मी जिथे राहते तो असा ग्रामीण भाग म्हणता येणार नाही आणि एकदम सिटी पण शहर पण म्हणता येणार नाही पण शहर होण्याच्या जवळपास असा भाग आहे आमचा पण त्याला जोडून जी गावं आहेत ना तिथे पर्यटनास म्हणजे पर्यटन करण्यासारखं खूप काही आहे जसं की धबधबा आहे त्याच्यानंतर जंगल आहे म्हणजे अरण्य जिकडे आपण प्राणी बघू शकतो वेगवेगळे डोंगर आहेत जिथे गेल्यावरती एक मंदिर आहे मस्त ती कशाचं ते हनुमानाचं मंदिर त्या मंदिरात आहे ना गेलं की एकदम थंड वाटतं करण एक तर ते डोंगरात आहे आणि थंड वाटतं तिथे झाडांमध्ये त्याच्यावरती गेलं की गार्डन आहे म्हणजे बघण्यासारखं खूप आहे पर्यटनाला मी राहते तिथे एक राजवाडा पण आहे म्हणजे आता ते राजा हयात नाहीत त्यांची मुलं आहेत पण तो राजवाडा पण बघण्यासारखी गोष्ट आहे आणि हे सगळं ह्या पर्यटनाला प्रोत्साहन आमच्याकडली लोकं देतातच तसंच बरीचशी बाहेरून पण माणसं येतात पर्यटनासाठी त्यामुळे असं प्रोत्साहन वेगळं द्यायची काही गरज नाही आहे आधीपासूनच आमचं गाव किंवा आमचं शहर आधीपासूनच प्रसिद्ध आहे त्यात आणि आमच्या इकडचे जे लोकं आहेत ती पण वेगळ्या प्रकारे ॲडव्हरटाईज करतच असतात त्यामुळे बऱ्यापैकी फेमस आहे